तर माझा पहिला पहिला असा मी एक प्रोडक्ट मागवलेलं एक वस्तू मागवलेली ती म्हणजे फेसवॉश आपण जेव्हा युवा युवा वयामध्ये आपण जेव्हा पदार्पण करतो तेव्हा आपल्याला नक्कीच चेहऱ्यावरती मुरुमं यायला सुरुवात होते तर त्यावेळी माझ्या बहिणीने ही ही हे जे ब्युटीचं प्रोडक्ट आहे ते मला सजेस्ट केलेलं त्याचं नाव आहे सेटापिल हा फेसवॉश अत्यंत अत्यंत छान आहे त्याच्यामध्येही दोन प्रकार आहेत एक म्हणजे सुका म्हणजे ड्राय आणि ऑइली तेलकट चेहऱ्यासाठी असे दोन ते फेसवॉश चेहरा धुण्यासाठी ते एक जेल एक मलम मिळतो माफी एक फेसवॉश एक छान असं प्रोडक्ट आहे तर हे मला माझ्या ताईनी सांगितलेलं आणि याच्यामध्ये ना ऑइली स्किन जेव्हा तुम्ही याल आणि तुम्हाला मुरुमं असतील न खूप प्रमाणात तर हे नक्कीच प्रोडक्ट वापरून बघा कारण की जेव्हा मी वापरायला सुरुवात केली ना तेव्हा मला एवढे जास्त मुरुमं नव्हते पण काही प्रमाणात मुरुमं होते तर तेव्हा मी वापरायला लागले ना तेव्हा मला याचे एका आठवड्यामध्येच एका आठवड्यामध्येच मला ह्याचा चांगला परिणाम दिसून आला आणि मी ही एक माझी मैत्रीण होती त्या तिलाही मी सांगितलं की बाबा तूही लावून बघ तुला जर फरक पडला तर नक्कीच इतरांनाही सांग जेणेकरून दुसऱ्यांनाही मदत मिळेल तर तिनेही लावलं हे हा फेसवॉश तर तिलाही खूप छान प्रकारे तिला तिचे नक्कीच तिचे खूप जास्त प्रमाणात मुरुमं होते चेहऱ्यावर तर तिला जरा ते त्याचे परिणाम त्या फेसवॉशचे परिणाम दिसायला जरा वेळ लागला तर तिला तीन ते चार आठवड्यामध्येच चांगला परिणाम दिसून आला तर आपण याला पॉझिटिव एक्सपिरियन्सही म्हणू शकतो तर ह्याच हा जो फेसवॉश आहे ना तो मी मला मी पहिल्यांदाच हे मागवलं होतं आणि मला खूप छान वाटलं की पहिल्यांदाच मागवलेलं हे प्रोडक्ट छान प्रकारे उपयुक्त ठरलेलं आहे तर हे मी बऱ्याच जणांना सांगितलं जसे की माझी जे माझ्या आता म् म् मी युवा पिढीमध्ये पदार्पण करत आहे तर माझे काही मित्र मैत्रिणी पण आहेत त्यांनाही नक्कीच ह्या वयात गरज असते खूप जास्त गरज असते कारण की तेव्हा आपण विचार करायला जास्त विचार करायला सुरुवात करतो की हे कोण म्हणतील ते काय म्हणतील कोण काय म्हणेल मी अशी दिसते स्वतःचे आपण जास्तीत जास्त लक्ष आपल्या आपल्याकडे असतं तर आपण हे फेसवॉश नक्कीच वापरून बघा आणि मला खूप छान प्रकारे ह्याचा परिणाम दिसून आला